हा हा भाजीपाला आहे फ्रेश आहे ना सकाळचीच आहे ना आजची वांगे काय त्या पोत्यात आणायला लागते पोते काय अॅटोत येते अॅटोत घासणं झटके रोडं चांगले नाही आहे त्याच्यात पोत्यात तर मग त्याला घासगूस होणारच आहे अरे राजेहो कालचंच आहे कालचेच वांगे होते तोडले होय वावरातले आज पंन्या नव्हत्या म्हणून पोत्यात टाकून आणले आता पोतेले घासघूस तर होणारच आहे भाऊ एकच माल थोडी असते एका एका दुकानवाल्याचं थोडी असतंय आठ दुकान आहे आठ दुकानवाल्याचं माल असते पोते वर पोते आता त्याच्यातले निवडून निवडून घ्या ना फ्रेशच वांगे आहे ना राजेहो आता काय करावं मालच नाही येऊन राहिला त्याला विकता आम्हीच काय करावं सांगा हे तर आम्हाला नाही पुरत घरात ते एवढ्या रुपयात परवडून राहिले एकाला नाही परवडू राहिलेले वांगे वीस रुपये किलो आहे दादा पालक आता ते काल रात्री धुतलेली होय कालची पालक होय ती धुतली आणि सकाळी दलाली ते दलालीतून आम्ही उचलतो आता मला सांगा रातच्यानंतर पालक ओघळणार नाही तो का असतो का सकाळी चार वाजता दलालीत आणायला लागतं तो सगळं रात्री उपळंल काय हा पहा आता तुम्हाला कसा फ्रेश करून देऊ पाणी मारलं अजून तर ते ताजी होते पाणी मारलं तिकडून म्हणता तुम्ही का हो पाणीच मारलेला माल आहे का आता एवढी फ्रेश राजेहो पालक आहे तरी तुम्ही म्हणता राव फ्रेश नाही आहे तर काय सांगावं तुम्हाला बरं ठीक आहे काढा ना त्याच्यातले आलू हे वीस रुपये किलो हा विकावा लागतं ते पुरत नाही विकावा लागतं ते आलू राजेहो आता मला सांगा रोज आलू आणून द्या म्हणून परवाच्या दिवशी माल येते सगळा सगळा बरं बीस आणि दहा तीस आणि पंधरा पंचेचाळीस रुपये द्या तुम्ही